पहिले तर म्हणजे खेळात खूप सारे यश आणि अपयश असतात म्हणजे आपण वि जिंकतो तर नाहीतर हरतो तर म्हणजे त्या गोष्टीला एवढं फोकस करून खेळायचं पण त्या त्याच गोष्टीला आपण पकडून म्हणजे खेळ सोडून टाकायचा नाही त्यावरती आपण म्हणजे हरलो तर आपण सोडून टाकायचं नाही बाई मी हरलो आता जाऊद्या मी नाही खेळणार आता मी एवढं हे मचं ठीक आहे पहिले तुम्ही आपण म्हणजे आपण प्रॅक्टिस करून खेळलो असतात तरीपण आपल्याला कधी कधी अपयश भेटतं आहे मग त्यानंतर आपण सगळी हिंमत हरून जातो ते होते पण आता मी लास्ट टाइमचं मी तुम्हाला सांगतो कॉलेजमध्ये माझी वॉलीबॉल वॉलीबॉलची मॅच होती आमच्या कॉलेजमध्ये खूप सारे टुर्नामेंट्स होतात म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट एक टुर्नामेंट ठेवते त्यामध्ये खूप सारे टुर्नामेंट आम्ही खूप प्रॅक्टिस केली होती म्हणजे हर रोज पाच वाजता प्रॅक्टिस करत होतो आम्ही प्रॅक्टिस खूप सारी केली तरीपण आम्ही द लीग मॅचेस एक दोन जिंकलो तरीपण एवढं मी स्वतः चांगलं खेळलो म्हणजे सगळे आमच्या टीमचे सर्व चांगलं खेळले तरीपण जिंकलो नाही आम्ही तरीपण ॲडजंट आम्हीतर खूप सॅड झालो पण सर्व आमचे टीम मेंबर्सपण सॅड झाले पण एक नंतर असं होतं की आम्ही अजूनपण पुढ खूप छान खेळणार असं हिंमत आली आम्हाला कारण आम्ही थोडाच डिफरन्सनी हरलो होतो त्यामुळे खूप हे भेटला बेनिफिट आणि त्यानंतर आम्ही नेक्स्ट आता आमचं तुर्नामेंट आहे काही दिवसामध्ये त्यानंतर आतापण आम्ही प्रॅक्टिस चालू आहे तर खूप चांगलं करायची आम्ही प्रयत्न करतो त्याच्यामध्येच खूप स्किल्स मॅटर करतात आपलं स्किल्स चांगल्या असतील खेळ खेळताना किंवा ॲग्रेसिव खेळायचं नाही कधीपण कधीपण असं म्हणजे दुसऱ्यांना काय हाम होऊ नये तसं खेळायचं त्यामुळे खूप हेल्प होऊ शकते आणि कधीपण आपण लूज आणि लॉससाठी विन आणि लॉससाठी कधीच खेळायचं नाही आपल्या स्वतःच्या हेसाठी खेळायचं पण त्यामुळे आपण जिंकणार म्हणजे जिंकणार